हां काय म्हणता ड्रायवर अलका टाॅकीज चौकात पॅक झालं आहे का ट्रॅफिक आहे मग जरा आपल्याला बाराची गाडी आहे ट्रेन आहे मग कसं काय ती कुठल्या आता दुसऱ्या मार्गाने घेणार का काय मग गाडी आपण आता कर्वे रोडला आहे ना मग इकडून मग ह्याला आमच्या डेक्कन जिमखाना मनपा किंवा शिवाजीनगरकडून जायचं का काय मग बघा जरा चेक करताय चेक करा बघा किती वेळ लागेल कारण आपल्याकडं हा आपल्याकडं आत्ता जास्त वेळ तसा म्हटलं तर पाऊण तास आहे हा पाऊण तास आहे तिकडचं नाही ना तिकडं नाही ना काही वारी बिरीचे हे वगैरे बघायला लागेलं तर चेक करा सगळं हां कारण पुन्हा आणि तिथं अजून अडकायचं त्या रस्त्यावरती बघा जरा बघा हां म्हणजे ब पो आपल्याला दहा मिनटं आधी तरी पोचायला पाहिजे ट्रेनच्या आधी म्हणजे पावणे बारापर्यंत तर पोचायला हवं आहे मला दुसरं काही नाही सामान आहे माझ्याकडे हां तिथं माझी धावपळ व्हायची आणि सगळी हां हां बघा की बघा तेवढं जरा बघा चेक करा तेवढं फोन फोन करताय का फोन करा नाही तर तुमच्या माणसाला फोन करा तिथे काय कायच्यावर दाखवतं आहे गुगलवर दाखवतं आहे का बघा हां चालेल चालेल आपल्याला तिथं पोचायचं आहे पावणेबारापर्यंत एवढं लक्षात ठेवा काही नाही चालेल ओके थँक्यू थँक्यू